मी हिमालया कंपनीचा फॅन घेतला फॅन काही महिनेच झाले पण फॅनची हवा खूप कमी येत आहे फॅन सुरू असतानाच कधीकधी बंद पडत आहे तर कधी जास्त हवा येत आहे तर कधी कमी हवा येते जेव्हा जास्त हवा नको आहे तेव्हा खूप जास्त फॅन स्पीडमध्ये होत आहे पण जेव्हा कमी हवा हवी होती तेव्हा कमी होत आहे पण फॅन फॅन काही महिनेच झाले तर अशी आम्हाला अपेक्षा नव्हती की फॅन लवकर खराब होईन खूप चांगल्या कंपनीचा आहे म्हणून आम्ही घेतला पण हा चांगला नाही निघाला तर आमची हे म्हणायचं आहे की हा प्रोडक्ट चांगला नाही आहे तर तुम्ही नका घेऊ मला पण नाही आवडलं